नमस्कार मी राजनंदिनी तोडकरी अगदी लहानपणपासूनच मला वाचनाची खूप आवड आहे सात वर्षाची असल्यापासूनच माझ्या आईवडीलांनी मला भरपूर पुस्तके आणून दिली त्यामुळे मी सतत विज्ञान इतिहासाची पुस्तके वाचू लागले यासोबतच मी धार्मिक पुस्तके देखील वाचली आहेत माझ्या आजोबांचा आवडता छंद वाचन असल्यामुळे मी त्यांच्या ग्रंथालयातील रामायण महाभारत भगवद गीता ही पुस्तके वाचली आहे पहिले मला वाटत होते की धार्मिक पुस्तके म्हणजे फक्त देवकथा किंवा देवांबद्दल लिहिलेली कथा पण हा ग्रह माझा ते पुस्तकं वाचल्यावर गेला धार्मिक पुस्तके हे मानवी जीवनात खूप महत्त्वाचे आहे आपल्या आचार विचारांमध्ये बदल आणणे आपल्याला पुरातन काळातील माहिती देणे किंवा आपल्या महापुरुषांनी गाजवलेले पराक्रम त्याचे शौर्य या सर्वांबद्दल माहिती देण्याचे काम हे धार्मिक पुस्तके करतात ती आपल्याला धर्माचे ज्ञान देतात अध्यात्मिक प्रेरणा देतात आनि जीवनातील अर्थ आणि उद्देश शोधायला मदत करतात ते वाचल्यानंतर ते सुशब्द आपल्या कानावर पडल्यानंतर आपल्या आचारांमध्ये किंवा विचारांमध्ये जो काहीबदल येतो तो बदल खरंच अअनुभवण्यासारखा असतो